ममता मॅम बोलत आहे का मी महिमा बोलते मॅम मला ना मुलाची ॲडमिशन करायची होती के जी वनला तर त्याची त्या के जी वन म सॉरी ॲडमिशनची काय काय प्रोसेस आहे आणि काय काय डाकुमेंट लागतील तर मला थोडं फार काही सांगतात का थोडं डिटेलमध्ये

ओके ओके आणि मॅम फीस किती आहे म्हणजे ईयरली आहे का ओके त्याची इस्टॉलमेंट असेल ना मॅम इस्टॉलमेंट पे करू शकतो ना आम्ही

ओके तर मॅम आम्ही को कोणत्या टायमिंगला येऊन आम्ही हे सगळे डा सगळे डाकुमेंट्स देऊ

ओके ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल मॅम आम्ही दहाच्या दरम्यान मला ॲड्रेस फक्त टेक्स्ट करून ठेवता का की सांगता मला ठीक आहे चालेल ओके मॅम